आपला देशच महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची मातृभाषाच मराठी आहे त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेत मराठी भाषेला अत्यंत महत्त्व आता आहे आणि ह्या मातृभाषेतून शिक्षण घेतलेलं कधीही त्याची उकल किंवा समज विद्यार्थ्यांना लवकर होते इंग्लिशभाषी असो किंवा हिंदी असो परंतु मातृभाषेत घेतलेलं शिक्षणाची परिपूर्णता दे येते ती मातृभाषेनेच एखादा विज्ञानाचा आपण एक विषय घेतला एखादा प्रयोग घेतला पण हेच जर इंग्लिशमधून असलं किंवा हिंदीमधून जरी असलं पण हेच जर मातृभाषेतून त्याला कळलं विद्यार्थ्याला तर ते अतिशय सहजपणे तो घेऊ शकेल समजू शकेल म्हणूनसाठी त्यांनी प्रथम मातृभाषाच मातृभाषेतूनच शिक्षण घेणं महत्वाचं आहे जरीच सपोटे हिंदी भाषा आवश्यक केली आहे सेकंड लँग्वेज म्हणून घेतली हिंदी इंग्लिश पण तरीसुद्धा मातृभाषा मराठी असल्यामुळे मातृभाषाच हे शैक्षणिक व्यवस्थेत महत्वाचे ठरलेली आहे